महाराष्ट्र राज्य हे खूप छान आणि सांस्कृतिक राज्य आहे त्यामध्ये दे शेतकऱ्यांना खूप जास्त महत्व दिला असतं तसंच महाराष्ट्र राज्यामध्ये संतपरंपरा परांना खूप मानले जाते जसं की महाराष्ट्र राज्यामध्ये खूप संत होऊन गेले आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज संत जनाबाई अशा वेगवेगळे संत होऊन गेलेले आहे जसं शिवाजी महाराज हे पण महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेले आहे महाराष्ट्राचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सण हा उत्साहाने साजरा केला जातो महाराष्ट्रामध्ये राज्यात राहणारे सगळे लोक सणांना एकत्र येतात जसं की गणपती गणपतीला गणपती हे सगळेजणं म मिळून बसवतात कधीकधी हे काही काही गावांमध्ये एक गाव एक गणपती असतो कधी पूर्ण ग गावामध्ये प्रत्येकाच्या घरात गंपती गणपती असतो काही मंडळांचे ग गणपती असतात तसंच नऊ देवी नऊ दिवस दुर्गांचे असतात तेव्हा देवी पण बसवली जाते तेव्हा पण खूप जास्त उत्साहाचं वातावरण असतं आणि हे महाराष्ट्र राज्यातील वैशिष्ट्य आहे की इथे प्रत्येक सण हा खूप छान प्रकारे साजरा केला जातो संतपरंपरा मांडली जाते संतांनी जे चांगले गुण सांगितले आहे ज्यांच्यावर चालण्याचं लोक प्रयत्न करतात हे महाराष्ट्र राज्याचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सण हा चांगला साजरा केला जातो जसं दिवाळी हो होळी हे सण आहे ते स साजरी केले जातात न महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षासाठी मराठी वर्ष म्हणून पाडवा गुढीपाडवा साजरा केला जातो हे एक महाराष्ट्र वैशिष्ट्य आहे जेव्हा ब महाराष्ट्राबाहेर न्यू ईअर साजरी क हॅपी न्यू न्यू ईअर साजरी करतात तेव्हा महाराष्ट्रामध्ये नवीन वर्ष म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो यातील जुन्या लोकांचं जे म्हणणं आहे लोकांना जे वाटतं नवीन वर्ष चालू होतं महाराष्ट्रामध्ये तेच सा सांगितलं आहे ते एक मं मोठं वैशिष्ट्य आहे असे महाराष्ट्रामध्ये अनेक वैश्टिश वैशिष्ट्य आहे जे की आपण बोलू शकतो प तसंच आपण गणपतीमध्ये गणपती बसल्यावरही खूप छान वातावरण असतं प्रसन्न वातावरण असतं